घोडे हे पहिले एक जंगली प्राणी होते त्यांनी आपण त्यांना पकडून त्यांला प्रानुपानी केलं आणि त्यांला शिकवलं लगाम टाकली आणि त्याच्यावर त्याला रायडिंग शिकवली घोडेस्वारी त्याला शिकवली आणि त्याच्यावर जीन ते टाकली आणि त्याला कामात उपयोग केला कामासाठी उपयोगी केला त्यांला आणि घोड्याला आणि घोड्याला एक लगाम टाकावी लागतात तोंडात आणि त्याच्या पाठीवर ते बसण्याची सीट असते ते बांधून त्याला त्याच्यावर बसतात घोडा हे एक लई ताकदवर प्राणी आहे पहिल्याच्या युद्धात शिवाजी महाराजाच्या काळात घोड्यावर सगळं काम व्हायचं घोडागाडी तसेच सैनिकांना सगळे घोडे कामासाठी घ्यायचे घोडे कामासाठी घ्यायचे घोडा हे खूप ताकदवर प्राणी आहे आणि ते खूप जोरात पळतात म्हणून त्यांचा उपयोग युद्धामध्ये आणि इतर कामासाठी पहिले घोडे कामासाठी घ्यायचे